आमच्या इकडे वीज नेहमी ट्वेन्टी फोर आव्हर्स असते चोवीस तास असते नेहमी बट कधी काही कारणामुळे वेदर चेन्ज झाल्यामुळे वीज खूप प्रमाणात जात असते जसं पावसाळ्यामधे वीज खूप जाते जे आपले इलेक्ट्रिसिटीचे पोल्स असतात ते वरतूनसानी असतात तारांमरतून तर झाडापाल्डांमुळे वाराधूनमधे वीज चं प्रमाण खूप जास्त प्रमाणात जातो तर त्यामुळे जे शिक्षणाहूमधे खूप प्रॉब्लम्स क्रिएट होतात एज्युकेशनमधे रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने खूप सारे जे स्टुडंट असतात जे अभ्यास करणारे असतात त्यांना खूप प्रॉब्लमपासून फेस करावा लागते आणखीन गरमीमुळं ज उन्हाळ्यामधे गरमीम उन्हाळ्यामधे खूप प्रमाणात लाईट जात असते त्यात गरमीमुळे लोकांना खूप प्रॉब्लम फेस करावा लागता सफोकेशन्स होते खूप लोकांना गरमीमुळं तर इलेक्ट्रिसिटी राहणं खूप गरजेचं असते आणि के हिवाळामधे पण लाईट गेल्याने खूप साऱ्या लोकांना थंडी सहन नाही होत तर ते त्यांच्या घरामधे ते हिटर असतात जे रूम आपला गरम करतात तर लाईन असणे खूप गरजेचे असते तर विजेचं जे इलेक्ट्रिसिटी आहे जे विजे त्याच्या आपला लाईफमधे खूप मोठा इम्पॉर्टन्स आहे तर मला असं वाटतंय की जे गो आपलं गोर इंडियन गोरमेंट आहे त्यांचे इलेक्ट्रिकसिटी जे वरतून पोलावरतून देता तर त्यांनी अंडरग्राऊंड देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जे लाईन जे वीज जाऱ्याचं प्रमाण कमी होऊन जाणार